हॅलो मॅम मी महाराष्टमध्ये फिरायला याय यायसाठी येणार आहे तर तुमचं महाराष्टमध्ये कोणतं फूड फेमस आहे म्हणजे तुमच्या महाराष्टमध्ये काय फेमस आहे ते तर सांगा अच्छ अच्छा आता दाबेली किती रुपये कशी मिळते आणखी वडापाव वगैरे मिसळ पाव आणखी हीच आहेत का फेमस आणखीन खाण्यामध्ये वगैरे खाण्यामदे वगैरे हीच फेमस आहेत का म्हंटलं बरं ठीक आहे आणखी फिरण्यालायक वगैरे काय आहे फेमस तुमच्या महाराष्टमध्ये

ठीक आहे ना जर मी महाराष्टमध्ये येणार तर मी तुमच्या जे फूडची दुकान आहे ती त्याचे नाव वगैरे काय आहे जिथे मी येऊ शकते अच्छा अच्छा तुमच्या शॉपचं नाव आहे हो तर ज्या दिवशी मी महाराष्टमध्ये येणार त्यच्यानंतर मी नक्की तुमच्या शॉपमध्ये येऊन किनई मिसळ पाव वगैरे टेस्ट करून बघणार तुमच्या शॉपचा ॲड्रेस वगेरे बरं ठीक आहे थँक्यू मॅम माहिती देण्याबदल